पुण्यामध्ये पाहण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी किंवा जागा आहेत सहलीसाठी पण बरेचशे लोक इथे गड किल्ले वगैरे पाहायला येतात आता यापैकी मी पाहिलेल्या मंदिरे किंवा जागांबद्दल मी बोलते मी पाहिलेली मंदिरं म्हणजे दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर सारसबाग चतुःशृंगीचं देवीमातेचं मंदिर आणि पर पाताळेश्वरचं मंदिर दगडुशेठ हलवाईचा गणपती आहे तो नवसाला पावतो असं म्हणतात तो पूर्ण पुणे शहराच्या मध्यभागी बसलेला आहे तिथे तुम्ही र शनिवार रविवारचं गेलात तर तुम्हाला खूप गर्दी दिसेल देवाची गणपतीची मूर्ती पाहिल्यावर मन खूप प्रसन्न होतं सारसबागेचा सांगायचं म्हटलं तर तिथे गणपतीचं मंदिर आहे भवताली मोठीच्या मोठी बाग आहे बागेचा बागेची जागा खूप मोठी आहे तुम्ही हवा तेवढा वेळ तिथे काढू शकता हवं तेवढं फिरू शकता सारसबागेच्या बाहेरच एक चौपाटीसारखी आहे चौपाटी म्हणजे तिथे बरेचशे गाडे आहेत जिथं वेगवेगळ्या प्रकारचे खायचे पदार्थ तुम्हाला मिळतील जसं की पावभाजी आईस्क्रीमचा गाडा आला ईवन तिथे ह्याची पण गाड्या असतात लागलेले असतात फुगेवाला म्हणा क्लेप्स पिना विकणारे सारसबागेच्या बाहेरची भेळ सुकी भेळ किंवा सुकी मटकी भेळ खूप सुंदर लागते चतुःशृंगी मंदिराबद्दल बोलायचं झालं तर त्याचा परिसर खूप भव्य आहे चाळीस पन्नास पायऱ्या चढून गेल्यावर मंदिर येतं मंदिरातली देवी मंदिरात देवीची मूर्ती पाहिली की मन शांत होतं एक वेगळाच अनुभव होतात असतो तो जे एम रोडला एक पाताळेश्वर मंदिर आहे ते असं म्हणतात की ते पांडवकालीन मंदिर आहे तिथे एक आतमध्ये गेल्यावर पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि महादेवाची पिंडी आहे आता किल्ल्यांबद्दल बोलायचं झालं तर राय सिंहगड तोरणा लोहगड शिवनेरी असे वेगवेगळे किल्ले आहेत पुणे पुण्याला शक्यतो सहलीला येणारी लोक किल्ले पाहायलाच येतात किंवा आजकाल ट्रेकिंग करायला फारशी लोक येतात जी शनिवार रविवार किंवा पावसाळा सुरू झाला रे झाला की ही ट्रेकिंग सुरू असतात त्यासाठी मोस्टली ही गड ह्या गडावर असतं ट्रेकिंग पावसाळ्यानंतरच इथे ह्या गड पा गड किल्ले पाहायला खूप सुंदर वाटतं उन्हाळ्यात कसं होतं की ऊन खूप असल्यामुळं नोक म्हणजे चढणं जास्त अवघड जातं आणि थोड्या वेळानंतर आपल्याला द थोड्या थोड्या वेळानंतर आपल्याला लगेच दम लागून जातो त्यामुळे पावसाळ्यात कधीही अगदी खूप पावसाळ्यात नाही पण थोडा पावसाळा सुरू झाल्यावर हे गड किल्ले वगैरे पाहायला पाहायला जावं परत पुण्यातलं फेमस म्हण फेमस किंवा अगदी प्रसिद्ध गोष्ट म्हणजे शनिवार वाडा शनिवार वाडा आवर्जून पाहावाच तुम्ही आत्ता तिथे वाडा याचंच काय नाही आहे फक्त बाजूचं कंपाऊंडच आहे पण तरी तुम्ही आतमध्ये गेल्यावर तुम्हाला अंदाज येईल कुठे काय होतं किंवा कुठे असं त्यांचं कारंजी होते कुठे सोफा होता मधला म्हणजे मधली खोली आतली खोली हे सगळं तुम्हाला अंदाज येऊन जाईल किंवा तिथं गाईड घेतला तर तो तुम्हाला नक्कीच सांगेल आता विषय ह्याचा की ही सगळ्या ह्या सगळ्या जागा सर्वांसाठी खुल्या असतात त्यात असं परवानगी घेण्याची काही आवश्यकता वगैरे नसते पण पुण्यात असल्यामुळे शक्यतो दुपारी एक ते चार बरीचशी मंदिरं बंद असतात सगळेच नाहीत पण बरीचशे मंदिरं बंद असतात त्यामुळे फक्त ते एक पाहायला पाहावं लागतं आणि काही काही ठिकाणी जसं की शनिवार वाडा आला आणि इथे या ठिकाणी ना तुम्हाला शुल्क भरावे लागतात शुल्क अगदी मोजकेच असतात शंभरपेक्षाही कमी असतात पण मग ते तुम्हाला भरावे लागतात शक्यतो शनिवार रविवारचं निसर्गाच्या सानिध्यात घालवावा किंवा बाहेर थोडं लांब जावं यासाठी लोक निसर्गरम्य ठिकाणी जसं की गड किल्ले पाहायला तरी जातात नाही तर मग धबधबे आले वगैरे अशा गोष्टी पाहतात आजकाल एक नवीन फॅड आले आहे की सुट्टी म्हटलं की मॉल फिरून येतात पण थोड्या दिवसांनी त्याचाही कंटाळ होतो मॉलचा त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर निसर्गरम्य ठिकाणी जाणाऱ्या लोकांचीच संख्या जास्त आहे